हर्षवर्धन का हां मला तुमचा नंबर माझ्या एका फ्रेंडकडून मिळाला होता ॲज अ ट्रॅव्हल एजंटचा रेफरन्स म्हणून आणि मी आता सध्या रत्नागिरीमध्ये यायचं प्लॅनिंग करतेय तर मग ॲज अ सोलो ट्रॅव्हलर म्हणून मी येणार आहे एकटीच प्रवास करणार आहे मी सगळा तर मला तुम्ही रत्नागिरीमध्ये काय काय चांगले चांगले ठिकाणं आहेत जिथे फिरणं होईल पॉसिबल ह्याच्याशी मग तुम्ही काय मला स सांगू शकता का मी आत्ता नेक्स्ट संडेला यायचा तिकीट काढलेला आहे मी हां सोळा तारखेला बरोबर मी सध्या मुंबईला राहते आहे मला मुंबईमधून यायचं आहे नाही नाही ह्या आधी कधीच रत्नागिरीत आले नव्हते नाही नवीन हो पूर्ण नवीन आहे मी बरोबर आहे बरोबर आहे हां हां माझा सात ते आठ दिवसांचा स्टे आहे हां मग त्यामध्ये मला तुम्ही गाडी किंवा ड्रायव्हर गाडीसोबत ड्रायव्हर किंवा स्कूटी वगैरे रेंटने काही देऊ शकाल का सर

ओके हां बरं बरं

अच्छा अच्छा मग तिकडे काही ट्रेकिंगचे वगैरे काही एका दिवसाचं ट्रेक वगैरे काही होऊ शकतो असं काही आहेत का ठिकाणं म्हणजे मी ऐकलं होतं वगैरे अशी ठिक बरं मग तिकडेसुद्धा जा अरेंज करू शकतो ना आपण चालेल आ चालेल चालेल आणि हे अजून विचारायचं होतं की हिस्टॉरिक प्लेसीस आहेत म्हणजे मी ऐकल्या होत्या की थिबा पॅलेस आहे रत्नदुर्ग किल्ले आहे तर तिकडेसुद्धा आपलं होऊ शकणार ना अरेंज व्यवस्थित ओके ओके ओके ओके अच्छा अच्छा हो हो चालेल अच्छा हो हो हो अच्छा मग आता तिथे बुकिंगसाठी वगैरे मला तिथे आल्यावरती ते सगळं बघावं लागणार आहे हॉटेल बुकिंगसाठी की तुम्ही माझ्या आत्ता मी जर तुम्हाला डिटेल्स वगैरे सगळे काही सेंड केले तर तुम्ही मला तसं बुकिंग करून द्याल किंवा तिथे फिरण्यासाठी बसेस वगैरे काय अव्हेलेबल असतील त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲपला सेंड करू शकाल ना हां हां हां ओके ओके हो ठीक आहे हो चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू